हो मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या शाळेत बँकेचे जे काही व्यवहार आहेत किवा कर्ज तुम्हाला रिटर्न्स कसे मिळतात इंटरेस्ट रेट किती असतो या बद्दल शिकवणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण काहीही बघून कशातही गुंतवणूक करण्यापेक्षा किंवा कुठच्याही विषयातनं आपण कर्ज घेण्यापेक्षा त्याच्यात जर आपण जागरूक असू तर कमीत कमी आपल्याला इंटरेस्ट रेटमध्ये व्यवस्थित आपल्याला जे गरजेचं आहे ते आपण करून घेऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणात कर्ज किवा त्याचा परतावा किती असतो ते कोणत्या कोणत्या प्रकारचं असतं जसं की आपलं गोल्ड लोन आहे ॲग्रीकल्चर लोन आहे एज्युकेशनल लोन आहे मग त्याचा प्रकार काय असतो कधी घेतलं पाहिजे त्याचा आपल्याला रिटर्न्स किती भरावे लागतात हे सगळं विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे